तंत्रज्ञान व्यापार वाहतूक यामध्ये विविध लोकांनी योगदान दिलेलं आहे यामध्ये टाटा असतील गोदरेज असतील अंबानीज असतील अशी बरेच मंडळी आहेत यापैकी मला असं वाटतं की रतन टाटा या उद्योगपतीने फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशासाठी एक नवीन जागृती निर्माण केली आहे टाटा मोटर्सच्या माध्यमाने या व्यक्तीने देशातल्या प्रत्येक घरात एक गाडी किंवा एखादं वाहन म्हणा दिलेलं आहे जे स्वस्तात दिलेलं आहे जसे की टाटा नॅनो नावाची त्यांची एक कार आली होती मार्केटमध्ये जी दीड लाखामध्ये मिळत होती त्यावेळेला आणि दीड लाखात कार मिळणं ही खूप अशक्य गोष्ट वाटत होती पण ती शक्य करून दाखवली ती टाटांनी आणि त्यामुळे अगदी छोट्यातल्या छोट्या कुटुंबालासुद्धा चार चाकी वाहन घेण्याची संधी टाटानी मिळवून दिली आणि त्यामुळे प्रत्येकजण आता एक छोटी का होईना पण गाडी घेऊन स्वतःला एक प्रश्टिजियस मानायला लागला आहे आणि ह्याचं सगळं जे श्रेय आहे हे रतन टाटा यांना जातं